नांदेड हे अत्यंत वायब्रंट असं शहर आहे इथे अनेक ऐतिहासिक घटना घडलेल्या आहेत त्यामध्ये गुरू गोविंद सिंग हे इथे काही काळासाठी येऊन थांबले होते आणि इथे त्यांनी शीख धर्म प्रसाराचे काम केलेले आहे तसेच नांदेडला गोदावरी नदी आहे आणि इथे गोदावरी नदीवर एक मोठा बंधारा बांधलेला आहे काळेश्वर बंधारा ज्यामुळे अनेक शेतकऱ्यांना त्या पाण्याचा फायदा होता असतो तसेच अनेक संतही या भूमीमध्ये लाभलेले आहेत ते कंधारचा किल्लाही आहे नांदेड शहर हे अनेक संस्कृतीच्या मिलापाचं ठिकाण आहे